आम्ही आमच्या गावात इरीत पोआयला जात असतो ते ती इर माझ्या खूप आवडीची इर कारण की मी त्या इरीत पोअणं शिकलो आहे ती त्या इहीरीतलं पाणी इतकं स्वच्छ आहे की त्या त्या पाण्यात पोआयला जर का गेले तर आतलं खालचं मधलं पूर्ण दिसतं आनि त्या इहीरीत आम्ही माझे मित्र आणि मी दरोज पोआयला जायसो उन्हाळ्यात तर आम्ही दर दररोज पोआयला जातो आणि एकदा पोहायला गेलो की एक ते दीड तास आम्ही आम्ही इहीरीतून बाहेरच निघायचो नाही आम्हाला आम्हाला त्या इहीरीत पोआयला खूप आवडते ती ती आमच्या आमच्या गावाजवळून ज जवळच्या शेतामध्ये आहे ती आमच्या मित मित्राची आहे त्या एरियात आम्ही त त्या एरियात आम्ही पहिले आम्हाला पोआयला येत नव्हते तर आम्ही कॅनेने पोआयचो तर ती कॅन पो पहिले मला त्या इहीरीत खूप भीती वायटायची पोआयला मग मग मला माझ्या मित्राने एक एक दिवस इहीरीत त्या इहीरीत ढकलले मग मला मला पोअता काही येत नव्हते तर मला मला खूप भीती वाटत होती त त्यावेळेला मला वाटले बस आता गेलो आता मग मला खूप भीती वाटली मग मी आराम आरामशीर हात हात फिरवले इहीरीत मग मला मग मला कळाले कसं पोहायचं मग मी ते मग मी ते लो माझ्या मित्रांचं पा मित्रांचं पोअणं पाह्यलं आणि ते शिकलो त्यानंतर मी इतकं इतकं पोअणं शिकलो की आता मला पोआयला पोआयला कुठेही नेले तर मला भीती वाटत नाही